मला लिहायला लेखन करायला खूप आवडते आहे कारण लिहिल्याने जे आहेत अक्षरंसुद्धा सुधारतात असं काही लिहित असताना काही वेळेला माझ्या मनामध्ये शंका येते की मी जे लिहिते आहे ते बरोबर आहे का कारण काही वेळेला समाजाशी निगडित काही गोष्टी लिहिल्या जातात समाजाला धरून लिहिल्या जातात काही गोष्टी तर ह्याचा पुढे चालून लोक जे आहे आक्षेप तर घेणार नाही चुकीचा अर्थ तर काढणार नाहीत अशी एक मनामध्ये शंका येते कारण की काही असे संवेदनशील विषय भारतामध्ये आहेत की ज्याच्यामुळे लोक जे आहेत ते लवकरच रागावतात किंवा राग लवकर येतो त्यांना काही गोष्टींचा जसे विषय आहेत च रूढी प्रथा याच्याबद्दल जर काही कुणी लिहिलं आणि जर त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी सांगण्याचा जर प्रयत्न केला समाजाला धरून तर लोकांना ह्या गोष्टींचा लवकर राग येतो हे कारण ते त्यांच्या रूढी प्रथा परंपरा खूप आधीपासून जोपासत आलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या रूढी प्रथांवरती कुणीही काहीही लिलेलं आवडत नाही आणि जर काही वैधानिक दृष्टिकोणानी काही लिहिलं कुणी तर लोक त्या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढतात तर याची मला काही वेळेला भीती वाटते